कारण आत्ताच्या सगळ्या शाळेंमध्ये खेळाचे प्रमाण वाढवले पाहिजे कारण शाळेमध्ये आजकाल जास्त प्रमाणात अभ्यासाचा तणाव हा विद्यार्थ्यांमध्ये असतो विद्यार्थ्यांला फक्त शिक्षणामध्येच तर नाही तर त्याला आदर म्हणजे शारीरिक व्यायामानुसार त्यांना खेळ खेळले पाहिजे कारण अभ्यासात सर्व काही नसतं अभ्यासातच सर्व काही दडलेलं असं नसतं जर तुम्ही किती शिकले असाल जर तुम्ही शारीरिक बळाने जर कमजोर आहात जर तुम्हाला कोणत्या खेळामध्ये काही माहीतच नाही तर तुम्ही तुमच्या पुढच्या युगाला काय प्रेरणा द्याल की खेळ काय असतो कारण खेळ हा चांगल्याप्रमाणे खेळला पाहिजे कारण लहानपणीच जी सवय असते ना ती लहानपणीच लागते खेळाची तर शाळेमध्ये जर वर्ष तो आपल्या एका हप्त्यातून जर एक दिवस शनिवारचा पी टीला दिला जातो तर तो एक दिवसामध्ये प्रत्येक विद्यार्थी पी टीमध्ये म्हणजे शारीरिक शिक्षणासाठी दिला जातो तो एकच दिवसामध्ये तो सर्व काही नाही करू शकत कारण तर प्रत्येकाला एका विद्यार्थ्याला व किमान एका दिवसातून दोन तास तरी खेळासाठी दिले पाहिजे कारण जो विद्यार्थी ज्याचं काही डोकं खेळाम म्हणजे अभ्यासामध्ये चालत नाही तो विद्यार्थी खेळामध्ये चांगला खेळू शकतो जर जो विद्यार्थी खेळामध्ये चांगला हुशार असेल म्हणजे अभ्यासामध्ये त्याच डोकं नाही लागत त्यानी खेळामध्ये चांगलं डोकं लावलं पाहिजे म म्हणजे पूर्ण खेळा पूर्ण फोकस अभ्यासाकडे पण केला पाहिजेन खेळामध्ये केला पाहिजे जर तुम्ही त्यांना आ दिवसभर फक्त अभ्यासच खेळायला सांगाल तर ते त्या विद्यार्थ्याला म्हणजे त्याचं चिडचिडपणा होतो जर एखाद्याला सवयच आत्ताच्या जीवनामध्ये काय होतं आहे का विद्यार्थी आणि घरी तो एकाच म्हणजे दबावखाली जगतो आहे त्याला घरचे बोलतात अभ्यास कर शाळेतही बोलतात अभ्यास कर त्या विद्यार्थ्यांला मोकळं असं खेळ खेळ हा प्रकार माहीत नाही आहे बरेच म्हणजे विद्यार्थ्यांला कारण त्यानला कायम अभ्यासाचाच तणाव दिला जातो त्यामुळे तो विद्यार्थी हा खेळापासून वंचित राहतो दिला तरी एक तास दिला जातो त्यामध्ये काय त्यांना पूर्ण संपूर्ण माहिती भेटत नाही खेळाची अनेक विद्यार्थी अनेक शाळे असेच आहेत ज्यामध्ये खेळ हा प्रकार नाही खेळलं जातं पण ते असं सोडलं जातं ते काहीचे काही खेळतात लंगडी वगैरे पारंपरिक खेळ खेळतात ते झालं तर त्यांना काही खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे नॅशनल लेवलचे खेळ आहेत ते खेळ शिकवा तिथं स्पोर्टचा चांगल्या प्रकारे वेळ द्या त्यामुळे तो विद्यार्थी एखाद्या वेळेस नॅशनलसुद्धा होऊ शकतो जर त्याला लहानपणापासून जर कोच असेल लहानपणापासून जर त्या विद्यार्थ्याला खेळण्याची सवय असेल लहानपणापासून त्याला शिकवलं असेल खेळचा खेळाची सवयी लहानपणी जर लागलेली असेन तर तो विद्यार्थी कधी वाया नाही जात कारण तो त्या विद्यार्थ्याला शिकवलं जातं लहानपण त्याचं त्या खेळामध्ये गेलेलं जातं त्यामुळं त्या विद्यार्थ्याला खेळाची अतिशय सवय असते म्हणजे त्याचं खेळ हा त्याचा म्हणजे रोजचा पाठ बनून जातो जसा अभ्यास जर आपण दहावीपासून करत आलो आहे कधी वि विचारलं तर आपण वाचू शकतो तसा खेळ हा जर लहानपणापासून खेळत आलो तर कधी पण खेळू शकतो असं खेळाचं महत्त्व आहे आणि शारीरिकदृष्ट्या तो खेळाडू कधी कमजोर नसतो त्याचा नियमितपणे शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम असतो त्या व्यायामामध्ये तो सर्व प्रकारचे शरीराचा व्यायाम होतो त्याला लवकर म्हणजे आजारपणापासून तो दूर राहतो शारीरिकदृष्ट्या तो मजबूत होऊन जातो त्यामुळे तो विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या मजबूत असेल तो विद्यार्थी पुन्हा अदर याच्यात जाऊ शकतो त्याचं अभ्यासामध्ये देखील मन लागू शकतं